हॅलो मी डॉक्टर महादेव देनकर इरकर पालघर जिल्ह्यातून बोलत आहे मला पी एम के वाय प्रशिक्षण कार्यक्रम आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये सुरू करायचं आहे परंतु त्या पी एम के व्ही वाय या कार्यक्रमासंदर्भात नेमकी माहिती आणि प्रशिक्षण केंद्र या संदर्भात मला माहितीची आवश्यकता आहे तरी आपण पी एम के व्ही वाय या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संदर्भात आणि प्रशिक्षण केंद्राच्या संदर्भात मला योग्य ती माहिती द्यावी ही नम्र विनंती आहे